हॅलो इंदू ट्रॅव्हल्स एजन्सी का हां हां सर आपल्या ट्रॅव्हल्स एजन्सीची बरीच माहिती मिळालेली आहे किंवा ऑनलाईन नंबर मिळवला आहे अन तुम्हाला कॉल केलेला आहे सर आम्ही एक ट्रीपसाठी मुंबईला जातो आहे सर मुंबईला जाण्यासाठी काय रूट आहे आणि तुमचे काय ते ह्याचे ट्रॅव्हलचे काय चार्जेस आहेत काय समजू शकतील का आम्हाला सर टोटल आम्ही एक आठ नऊ माणसं आहोत तरी ट्रॅव्हल एजन्सीचे आम्हाला दर सांगितले किंवा चार्जेस काय आहेत हे तर सांगितलं तर आम्हाला बरं होईल हां सर हां पर व्यक्ती किती चार्जेस बसेल हां हां सर हां सर सर मुंबई ते सातारा किती अंतर आहे सर मग कसं कसा किलोमीटर पडतो आहे सर सांगू शकाल आम्हाला हां हां सर अच्छा अच्छा बर बरं सर मग कन्फर्म आमचे ट्रॅवल कधी कन्फर्म होईल सांगू शकाल आम्हाला सर मग आता ट्रॅवल्स एन्सीत बुक करताना तो डॉक्युमेंट कुठल्या शेर करावे लागतील तुम्हाला तुम्ही आमच्या डॉक्युमेंट न्यायला येणार की आम्ही तुमच्या डॉक स्वतः येऊ स डॉक्युमेंट्स घेऊन हां सर हां सर आधार कार्ड आणि सर थोडंसं ऐकू येत नाही स्पष्ट सर थोडासा आवाज हे होतं डिस्कनेक्ट होतो आहे हां सर हां सर पॅन कार्ड आणि आधार कार्ड या सर हां येस येस आहेत स आमच्या सर्व स त्यांच्याकडे आहेत एक दोन लहान मुलं आहेत त्यांचे आधार कार्ड जरा आहेत पण जरा अपडेट करायचे आहेत ते ये करून तुमच्याकडे सेंड करतो हां सर सर मुंबईमध्ये कमीतकमी दोन रात्री आणि तीन दिवस राहणार आहे मुंबई ट्रीप आहे मुंबईमध्ये जे गेट ऑफ इंडिया असेल सी एस टी असेल राणीची बाग वगैरे असेल अशी अनेक स्थळं बघण्याचा आमचा उद्देश आहे त्या मग असे सर्व ट्रॅव्हल तुमच्या एजन्सीची काय फी असेल ते सर्व तीन दिवसाचा जो चाज आहे तो आम्हाला कंप्लीटली सांगा त्यानुसार आम्ही ते पैसे पेड करू निम्मे पैसे तुमचा ॲडव्हान्स तुम्हाला बुकिंग ॲडव्हान्स मध्ये देऊ आणि राय राहिलेले पैसे आम्ही ट्रीप आमची चांगली झाली की आम्ही ते तुमचे पैसे पेड करू तुम्हाला पण त्या संदर्भात तुम्ही आम्हाला कळवा कधी कळवत आहे हां सर चालेल चालेल दोन दिवस एक दोन तीन दिवस आम्हाला अगोदर सांगा म्हणजे आम्हाला ट्रिपची तयारी चांगल्या पद्धतीने करता येईल चालेल सर चालेल सर हां हां ओके ओके ठीक आहे सर ठेवू हां चालेल ओके